माझी आवडती साहित्यिक पात्रे वि स खांडेकर भूतकाळी त्यानंतर पु ल देशपांडे अतिशय रोचक आणि आपण म्हणू या मनोरंजनात्मक त्यानंतर माडगुळकर ना सी फडके हे साहित्यिक पात्रे मला विशेष करून आवडते आणि वि स खांडेंकरांकडून विद्यार्थीदशेमधून ते त्यांच्या कादंबऱ्या वाचल्यानंतर जीवनाला एक विशिष्ट वळण मिळालं त्यामुळे त्यांचे खरंच पण त्यांच्या साहित्यातून मला काय शिकायला मिळतं भावना काय असतात कशा समजून घ्यायच्या पुढच्या व्यक्तीना क समजून आपण त्यांना कशा प्रकारे स्वत बदलायचं ते ते आपल्याला शिकता आलं आणि पु लं देशपांडेचं काही नाही मनोरंजनाचा एक फुलोराच होता तो आणि त्यांची विशेषता बटाट्याची चाळ हे पुस्तक वाजल्यानंतर आणि ते केलेले विनोद आणि त्या विनोदामुळे खळखळून हसणं आणि जीवनाला एक स्वत विनोद निर्माण कर स्वत वर नि विनोद निर्माण करून दुसऱ्याला हसायला लावणं ही फार मोठ्ठी गोष्ट आहे ती किमयाचं आहे एक प्रकारे आणि ते पु ल देशपांड्यांना जमलं आहे आणि असंच माडगुळकरांचंसुद्धा राम शेवाळकरांचं सुद्धा नाव घेता येईल राम शेवाळकरांची पुस्तकं मला आत्ता आठवत नाहीत

त्यांचा जेव्हा ते बोलत असताना असं मन माणूस मंत्रमुग्ध त्यांच्या जीभेवर सरस्वती वास करत होती अशा प्रकारचं अनुभव आम्हाला येत होते तर मजेदार पात्राचं विशेष वर्णन मला इथे करता येणार नाही पण त्यापासून मला माझ्या जीवनाला एक वेगळे वळण मिळालं हे मात्र सांगायला मला आनंद होतो आहे